मला मातृभाषा खूप आवडते मराठी आणि मला शाम हिंदी आणि इंग्लिश मला आवडत नाही आणि लोकांना असं वाटत आहे काय इंग्लिश न हिंदी शिकले तर खूप म्हणजे असं म्हणजे स्वतःला ग्रेट समजतात तसं मला आवडत नाही मला मराठी भाषाच खूप आवडते माझ्या मुलांना असं वाटते की मराठी भा शाळेमध्येच टाकावं मराठी म्हणजे त्यांना आलं पाहिजे इंग्लिश तर कोणाला पण येते पण मराठी येत नाही सहसा सहसा त्यांना तर मराठी शिकवायला मला असं वाटते का नाही आपल्या कन्या शाळेत केंद्र शाळेत मुलांना शिकवायला सांगा ट टाकावं आणि त्यांना विचारलं की छत्तीस म्हणजे काय असते तर ते मला विचारतात छत्तीस म्हणजे काय तर आपल्याला सांगा लागतं की थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस असते असं त्यांना सांगा लागते म्हणूनच मराठी शाळेमध्ये सगळ्यांना सगळ्यांना मी म्हणते कारण मराठी शाळा म्हणजे मातृभाषा खूप चांगली आहे आपली